नृत्य लोकांना निरोगी राहायला खूप मदत करते कारण नाचताना लोकांना आनंदी वाटत असतं आनंदी वाटण्याचं कारण असं आहे कारण नृत्य करत असताना एकतर तुमचं बॉडी शरीर आणि मन हे रिलॅक्स होत असतं निवांत होत असतं शिथिल नसा होत असतात आणि जे सुखी आनंदी वाटावं ह्यासाठीचे जे काही आपल्या शरीरातले हार्मोन्स असतात संप्रेरक असतात ते निर्माण होत ला होऊ लागतात जेव्हा आपण नृत्य करत असतो सो नृत्य केल्यामुळे काय होतं एकतर आपल्या शरीराची हालचाल होते आपल्या शरीरामधे जे काही फॅट असतात क कॅलरीज असतात त्या बर्न व्हायला जळवण्यासाठी मदत होते आणि नृत्यामुळे फक्त शरीरालाच नाही तर मनालासुद्धा एक अतिशय चांगला आनंद होत असतो तुमचं मनसुद्धा त्याच्यामध्येविरघळलेलं असतं किंवा इन्वॉल्व झालेलं असतं आणि अशाप्रकारे नृत्य केल्यामुळे लोकांना निरोगी राह्यला खूप मदत होते कारण एकतर शरीरामध्ये तुमच्या चांगले हॉर्मोन्स तयार होत असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप आनंदी वाटायला लागतं तुमचं जे काही ताणतणाव असतो तो दूर होण्यास मदत होते शरीराची हालचाल झाल्यामुळे तुमची जे तब्येत असते ती चांगली राहते तुमच्या शरीरातले अनावश्यक चरबी जळवण्यासाठी मदत होत असते आणि आपण एकदम असे ॲक्टिव्ह राहतो आणि ज्याच्यामुळे आपण चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो तर हे नृत्य करण्यामध्ये खूप फायदे आहेत आणि हलकं हलकापणा शरीराला येतो आणि शरीर हलकं वाटतं मन हलकं वाटतं आणि त्यामुळे नाचताना लोकांना आनंद वाटत असतो